हॅलो नमस्कार सर मी स्वराज बोलतो आहे सांगलीमधून बोलतो आहे तुमचे ग गाडी असते ना म्हणजे आम्हाला गाडी हवी आहे आम्हाला इथून सांगलीमधून पुण्यालाच जायचं आहे बरं हां हां आम्ही एक सहाजण आहे आम्हाला त्यासाठी गाडी तर हवी आहे बरं कोणती गाडी तुमच्याकडं अव्हेलेबल आहे आत्ता स्विफ्ट आहे का पण सर स्विफ्टमध्ये सहाजण बसतील का आम्हाला जरा मोठी गाडी मिळालं तर बरं होईल एखादी इर्टिगा इनोवा असे असेल तर चालली चालले ओके ओके ओके हां हां हां इनोवा अवेलेबल आहे का नाही तर स्विफ्ट बरं मग इनोवाच कसं पडेल आपल्याला इथून एक पुणे दोनशे चाळीस किलोमीटर काय तर आहे वाटतं बरं मग तुम्ही काय किलोमीटर पर घेताय का कसा आहे किलोमीटर तुमचा द रेट काय आहे काय की किलोमीटर पर पंधरा रुपये आहे का तर पंधरा रुपये जरा जास्त होते आहे काय तरी जरा ॲडजेस्ट करा सहाजणं आहे आम्ही आम्हाला अर्जंट संध्याकाळी आज सात वाजता जाय निघायचं आहे

जरा काही नाही आम्ही चौदा रुपये केलं तर जरा बरं होईल ओके ओके थँक्यू थँक्यू चौदा रुपये मग एक दोनशे पस्तीस रुपये काय तर दोनशे पस्तीस किलोमीटर आहे ते चौदा रुपये रेटनं करूया आपण बरं इनोवाच द्याला तुम्ही मला हां मगं ड्रायवर तुमचा असणार बरोबर हां मग ड्रायव्हर असं काय हे नाही ना म्हणजे पिणारा बिणारा नाही ना कारण फॅमिली आम्ही सहा जण आहे हां हां हां संध्याकाळी सातला आम्हाला निघायचं आहे इथून बरं बरं बरं मध्ये जेवणासाठीही थांबाय लागेल आम्हाला मग तसं ड्रायव्हरला तुम्ही सांगा आणि आम्हाला इथूनच बरोब्बर सात असा निघायचं आहे आणि आजच बरोबर अर्जंट आहे ते केलेच पाहिजे त्यासाठी बरं मगं ॲडव्हान्स तुम्हाला द्यायला लागतं का किती द्यावा लागेल बरं एक हजार रुपये का हां हां हां चालेल चालेल चालेल तुमची ह्या नंबरला मी आडवांस एक हजार रुपये पाठवतो तुमचं गुगल पे आहे ना ओके ओके ओके हां पाठवतो पाठवतो एक हजार रुपये ह्या नंबरला मी पाठवतो आणि हे तुम्ही संध्याकाळी आणि तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला बाकी सगळी ऑनलाईन पाठवतो ओके ओके ओके मग बरोबर सात वाजता तुम्ही तुम्हाला पत्ता सांगतो सांगलीमध्ये विश्रामबागमध्ये आल्यावर तुम्ही कॉल करा तुमच्या ड्रायव्हरचा नंबर द्या हां हां हां बरोबर सात वाजता पाठवा त्याला विश्रामबागमध्ये आणि माझा नंबर पण द्या आम्ही आम्हाला गेले पाहिजे त्यासाठी त्याला लवकरात लवकर सांगा त्याला आणि अर्जंट आहे आम्हासाठी हो हो पाठवा पाठवा पाठवा चालेल चालेल थँक्यू थँक्यू सर ठेवू का